अशा वेगवेगळ्या कंपन्या आहेत ज्या खेळांच्या विकासासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे पाठबळ देतात माझ्या परिसरातील अशा कंपन्यांची मला फारशी कल्पना नाही आहे पण जर म्हणाय बोलायचंच म्हटलं तर राष्ट्रीय स्तरावर किंवा आपल्या देशाच्या हिच्यावर जर अशा खूप कंपन्या आहेत जे खेळांच्या विकासासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध प्रकारचे त्यांना पाठबळ देतात जसं आपण आय पी एलमध्येच बघतोच वेगळ्या टीमच्या प्रत्येक टी शर्ट्सवर वेगवेगळ्या कंपन्यांचा लोगो असतो त्यांचे ॲडवर्टाईजमेंट असतात तर त्या का तर याच्यामधून ते त्यांच्या कंपनींची ॲडवटाईजमेंट सुद्धा करतात व त्या त्या खेळाडूंना त्याच्या टीमला एका विक विशिष्ट प्रकारचे पाठबळ सुद्धा देतात जसं की मग ते त्यांना लागणाऱ्या वस्तू असतील किंवा त्यांचे टीशर्ट्स बॅट्स किंवा मग पैशाची सुरुवात अशा वेगवेगळ्या प्रकारचे पाठबळ त्या देत असतात अशा वेगवेगळ्या कंपन्या आहेत जसं की अल्ट्राटेक जिओ अशा कंपन्या आहेतच आपल्या देशातून वेगवेगळ्या प्रकारचे खेळाडू तयार होतात ते वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये पार्टिसिपेट करतात सहभाग घेतात तर अशावेळी त्यांना वेगवेगळ्या वस्तूंची गरज असते पैशांची गरज असते तर अशावेळी वेगवेगळ्या कंपन्या असतात जे त्यांना मदत करतात पाठबळ देतात एक एक कंपनींचे ओनर वगैरे असतात ज्यांना खरंच खेळांमध्ये खूप आवड असते तर ते स्वइच्छेने त्या खेळाडूंना मदत करतात किंवा मग एखाद्या आपल्या कंपनीची ॲडवर्टाईजमेंट करण्यासाठी किंवा त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे पाठबळ ते देत असतात तर अशी वेगवेगळ्या प्रकारची ते मदत करतच असतात